खेळ हाच व्यवसाय असलेली व्यक्ती म्हणजेच माझी स्वतःची मैत्रिण उर्जिता नेटके ही एक कुस्तीपटू आहे ती खेळांमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यात मॅचेस खेळायला जाते आणि बक्षिसांमार्फत तिला पैसेसुद्धा मिळतात म्हणजेच हाच तिचा व्यवसाय आहे शाळेत मुले खेळात सहभागी होतात कारण शाळेत असताना खूप मुलांचे खेळण्यामध्ये खूप छंद असतो म्हणून ते खेळात भरपूर प्रमाणात सहभाग घेतात व रमतात